हां मी एक आर्टिस्ट बोलत आहे मला माझ्या तुम्ही आर्ट गॅ गॅलरीयन बोलत आहात ना हां तू मला असं कळलं की तुमच्याकडे एक आर्ट एक्झिबिशन चालू झालं आहे हां कधीपासून परत स्टार्ट होणार म्हणजे किती तारीखपर्यंत बुक आहे असं कळेल मला ओके मला माझी काही आर्ट्स आहेत जी मला एक्झिबिशन त्याचं मला एक्झिबिशन करायचं आहे तर काय प्रोसेस काय आहे तुमची कळेल का माझी दोन तीन प्रकारची आर्ट आर्ट आहेत जसं की माझं ड्रॉइंग्ज आहेत त्याच्यानंतर पोस्टर पोस्टर्स आहेत थोडी थोडी स्ट्रींग आर्ट आहेत अशी काही माझे आर्ट आहेत त्याचं मला एक्झिबिशन करायचं आहे

ओके मग किती दिवसांसाठी मला तुमचं फ्री भेटू शकतं मला तीन दिवसासाठी चालेल हां आणि काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतात की तुम बुक बुकिंग करायला वगैरे

ओके आणि म्हणजे तुमची वेळ किती ते किती आहे

ओके मग तुम्ही तुमचा फुल ॲड्रेस मला सांगू शकता ज् जेणेकरून मी माझ्या कस्टमरला वगैरे सांगू शकते की ह्या ह्या ठिकाणी मी माझं एक्झिबिशन लावलेलं आहे किंवा माझ् माझे ज्यांना आर्टस् आवडतात त्यांना मी सांगू शकते की ह्या ह्या ठिकाणी मी माझं एक्झिबिशन लावलं आहे की तुम्ही बघू शकता तुमचा मला ॲड्रेस टाकू शकता का हां घेते ओके मराठा समाज हॉलजवळ का ओके तालुका कुडाळ ना

चारशे सोळा पाचशे वीस आणि मी काय म्हणते की अजून काही म्हणजे एका हॉलमध्ये एक मी स्पेसिफिक एका टाईमला एकच असतात की अजून काहीजणं असतात

चालेल चालेल हां मी तुम्हाला परत कॉल करते चालेल थँक्यू ओके ओके चालेल थँक्यू